आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये फक्त सगळ्यात मोठा जो समस्या आहे म्हणजे सगळ्यात मोठं जे आव्हान आहे ते म्हणजे आमच्या अकोल्यातले रस्ते ह्या रस्त्यांच्या बिघाडामुळे किंवा हे रस्ते चांगले नसल्यामुळे आमच्या अकोल्यामध्ये रोजचे ॲक्सीडेंट होत असतात ॲक्सीडेंट म्हणजे आमच्या इथे रस्त्यांवर खूप खड्डे आहेत आणि आमच्या इथल्या सगळ्या नेत्यांना माझी अशी विनंती आहे की सगळ्यात पहिले रस्त्याचं काम हे करा आणि रस्त्यावर जे खड्डे आहेत आणि त्याच्यात त्याच्यामुळे जे धूळ उडते ते धूळ फार हानिकारक आहे त्यांच्या त्या धुळीमुळे आमच्या अकोल्याच्या लोकांच्या आरोग्यवर फारच गंभीर परिणाम आणि त्यांच्या तब्येतीवर खूपच भयानक धुळीचा प्रभाव पडलेला आहे धूळ धुळीसाठी अकोला हा प्रचलित आहे म्हणजे अकोला धुळीसाठी ओळखला जातो कारण याच्या रस्त्यामद् रस्ते चांगले नाही आहेत आणि रस्त्याचं जे काम करतात त्या रस्त्याच्या कामामध्ये फार कमी दर्जाचं इथे मटेरियल वापरतात आणि रस्ते बनवतात त्यामुळे हे रस्ते लवकरच खराब होतात आणि रस्त्यात खड्डे असल्यामुळे गाड्यांच्या ज्या गर्दीमुळे इथे धूळ उडते आणि धूळ धुळीच्यानं धुळीमुळे इथे लोकांच्या प्र अ आरोग्यावर गंभीर परिणाम होतात त्यांना आणि खड्यामुळे रस्ते चांगले नसल्यामुळे इथे अपघात ही होतात आणि ह्याचा खूप लोकांच्या लोकांवर खूप वाईट परिणाम होतो त्यामुळे इथल्या नेत्याकडून एकच मदतीची अपेक्षा आहे की साहेब तुम्ही फक्त रोड रोडची कामे चांगले करा आणि रोड आम्हाला चांगले उपलब्ध करून द्या अकोल्याबल्ले अकोल्यामध्ये किंवा अकोल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा जे समस्या आहे ज्याचा सामना आम्हाला करावा लागतो तो म्हणजे फक्त रोडचा सामनाच आहे आणि रोड खराब असल्यामुळे इथं फारच आम्हाला त्रास होतो आणि आणि निवडणुकीच्या आधी हे तात्पुरते रोड बनवतात आणि ते रोड खराब होत असतात म्हणून जे आमचं जे रोडचं काम आहे नेत्यांनी हे चांगलं करावं अशी माझी इच्छा आहे